हां कोण हां बोला बोला ह हो का कुठं जायचं हो का सवाऱ्या किती आहे मग माहूर म्हटलं आपल्या इथून बरंच दूर आहे तर आम्ही म्हणजे टोटल मला सवाऱ्या सांगशाल किती आहे घरच्या ते आठ प्रत्येकी दोन हजार रुपये लागेल आठ दुणे सोळा हजार रुपये आम्ही घेऊ कारण की प्रवासच तितका लांब आहे ना

हे बघा मॅडम आम्ही जास्तीत जास्त तीन हजार रुपये तुम्ही म्हणत आहे म्हणून तीन हजार रुपये कमी घेते पंधरा हजार आहे रेट आमचे याचे

नाही पण आता तुम्ही म्हणसाल आम्हाला दुसरं तीर्थास तीर्थाला जायचं आहे बा मग काय तेवढ्या याच्यात होणार नाही ना कारण की आम्हालाही उरलं पाहिजे त्यात काही त्याच्यात नि डिझेल टाकलं तर डिझेलचे भाव तर तुम्हाला माहिती आहे केवढे वाढलेले आहे ते

फक्त माहूरच घ्यायचं आहे ना

बरं ठीक आहे ना मग कधी जायचं तीन दिवसानं काही मग आता तुम्हाला म्हणजे आता पंधरा हजारात आपण गाडी केली तर काही द्यावं लागंल ना ऍडव्हान्स म्हणून कारण की आता आम्ही नाही ते कसं मला डिझेल टाकावं लागते डिझेल साठी तर पैसे लागंल ना काही हरकत नाही ना